गॅस सेफ्टीसाठी रेगुलेटर हे लावले पाहिजेत त्यांची नळी समजा एक दोन वर्षांनी ती बदलली पाहिजेत परत गॅस लिकेज आहे का जी गॅसची शेगडी असते त्याच्या त्याच्या थ्रू पण गॅस काही लिकेज होऊ शकतो ते ते बघण्याची आवश्यकता आहे गॅस गॅसचा जो प्लग असतो चालू बंद करण्याचा तो आपले काम संपल्याच्यानंतर बंद ठेवला पाहिजेत त्याचे लेग्युलेटर हे पाहिजे त्याचे गॅस सर्व्हिसिंग पाहिजेत आपल्याला आवश्यक जितका आपल्याला कालावधी दिलेला आहे दोन वर्षाचा एक वर्षाचा त्याच्यानुसार सर्व्हिसिंग ही आवश्यक आहे परत अजून गॅस चालू असताना जास्त वेळ न ठेवला पाहिजेत परत अजून गॅस सर्व काम झाल्यावर तो बंद ऑफ ही करून ठेवला पाहिजेत